शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरता खरंतर खूप काही करण्यासारखं आहे अगदी ग्रासरूट लेवलवर जाऊन काम करणं तर गरजेचं आहेच आहे पण इतर वेळीसुद्धा शाळांमध्ये जे शहरातल्या शाळा आहेत तिथेही आपल्याला बरेच काय काय बदल करता येण्यासारखे आहेत उदाहरणार्थ जे पुस्तकी ज्ञान मुलांना आत दिलं जात आहे त्याचा आताच्या जमान्यात किंवा आता ही पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा त्यांना ह्या गोष्टी पुस्तकातल्या कितपत रेलिव्हंट किंवा कितपत त्यांना त्यांचा अंदाज असणार आहे त्यांच्या त्या पुस्तकातल्या ज्ञानाशी ते कितपत कनेक्ट करतील ह्याचा आता खरंतर विचार करता योग्य नाही वाटत आहे मला पर्सनली माझं मत असं आहे एआयचा जमाना आलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता एआयमुळेच स सहज साध्य व्हायला लागल्या आहेत अशा परिस्थितीत निव्वळ युनिफॉम सर्क्युलर मोशन किंवा फिजिक्सचे किचकट नियम किंवा गणितातली किचकट प्रमेयं हे नुसतं त्यांना पाठ करून शिकवणं कितपत योग्य आहे हे आता तरी हे तपासून पाहायची गरज आहे असं वाटत आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी हे प्रमेयं त्यांचा रोजच्या जीवनात वापर कसा आहे कुठे आहे आणि आपण तो वापर किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे किंवा या मुलांना त्यांचे स्किल सेट्स आयडेंटिफाय करून ओळखून त्यांना त्यांच्या त्या स्किल्सवर फोकस करून त्यांना ती स्किल डेव्हलप करणं हे शिकवणं सध्या जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं आहे आज जर एआयमुळे ऑफिसमधली कामं चुटकीसरशी होणार असतील तर पुढे पुढे जाऊन कदाचित आपल्या नोकऱ्यांवरच गदा यायची शक्यता आहे असं चित्र निर्माण व्हायला लागलं आहे अशी परिस्थिती असताना निव्वळ हे प्रमेय शिकवत राहणं कितपत योग्य आहे असा प्रश्न मला कायमच पडतो त्यामुळे काही लाईफ स्किल्स आहेत जीवनाला जगायला आवश्यक अशा काही स्किल्स आहेत ज्यांना एआयचा अजून तरी पर्याय उपलब्ध झालेला नाही आहे अशा काही स्किल्सवर जास्त फोकस करून मुलांना ते शिकवणं जास्त गरजेचं आहे असं सध्या तरी वाटायला लागलं आहे